मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेतलं पुस्तक कधी वाचले आहे का अनुवादित असले तरी आणि तो अनुभव कसा होता अनुवादित आवृत्तीबद्दल मला काय वाटत आहे आणि तुमच्या मातृभाषेतल्या कोणत्याही पुस्तकाचं नाव देऊ शकता की जगातील प्रत्येकांना ते वाचायला हवी अगदी छान प्रश्न आहे मूळ भाषेपेक्षा वेगळ्या याच्यातलं मी कानडीतलं वाचलं होतं कारण कानडीमधल्या काही पुस्तकांचा अनुवाद हा मराठीमध्ये केला होता तर ते मी जी ए कुळकर्णींच्या ज्या कानडी कथा होत्या त्या मी मराठीमध्ये अनुवादित ऐकल्या म्हणजे वाचलेल्या आहेत जी ए कुळकर्णी हे मराठी आणि कानडी दोन्हीकडचे लेखक होते दुसरी गोष्ट म्हणजे कानडीतले पी एल म्हणजे पु ल देशपांडे जसे मराठीत होते तसे तिकडे बहि ब मैराळ भैरप्पा म्हणून होते आणि आणखी बरेच कानडी लेखक होते त्यांचे मराठीतले जे अनुवादित पुस्तकं होती ती खूप छान होती भाषेचा त्या बाज वेगळा होता त्यांचं लिखाण वेगळं होतं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण किंवा एक वैविध्य म्हणून ती वाचायला खूप मजा आली मातृभाषेतल्या माझ्या पुस्तकातल्यापेक्षा मी असं म्हणेन की आमच्याकडे मराठीमध्ये एक डॉक्टर होऊन गेले तर डॉक्टर विठ्ठल प्रभू म्हणून त्यांनी निरामय कामजीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये त्यासारखं पुस्तक आजतागायत नाही म्हणजे लैंगिक शिक्षणामध्ये एक ज्याला एक आपण ज्याला मैलाचा दगड म्हणू तर असं ते पुस्तक आहे तर मला असं वाटतं की त्या ज जगातल्या प्रत्येकाने ते पुस्तक वाचायला हवं अतिशय सरळ भाषा आणि प लहान वयात येताना पौगंडावस्थेतल्या मुलांनी काय काय नॉलेज घ्यायला पाहिजे हे इतकं साध्या सोप्या भाषेत दिलं आहे निरामय कामजीवन हे पुस्तकाचं नाव आहे आणि लेखक आहेत डॉक्टर विठ्ठल प्रभू तर त्यांनी फार सुंदर दिलेलं आहे विठ्ठल प्रभूनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर ह्या मातृभाषेतल्या एका पुस्तकाचं नाव मी मुद्दाम रेक म्हणजे आवर्जून सांगतो की जगातल्या प्रत्येकाने ते वाचावं आणि अनेक भाषेमध्ये त्याचं रूपांतर व्हावं कारण जे मानवाला लागणारे लैंगिक शिक्षण हे अत्यंत मोलाचं आहे वयात येताना ज्या काही गोष्टी कळायला हव्यात त्या वेळेतच कळायला हव्यात हे आमच्याच लेखकांनी इतकं सुंदर आणि साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं आहे ते सर्व जगाने वाचावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा असं मला मनोमन वाटतं